पाच नंबर आहेत जे टेन टू टेन लॅक्स मधून जे मी घेत आहे ते आहे फाय थाउजंड ट्वेंटी थाउजंड ट्वेंटी फाय थाउजंड थर्टी थाउजंड थर्टी फाय थाउजंड